माधुरी ज्योतिषी बोलत आहे का माला माझंबद्दल विचारायचं होतं तुम्हाला मला काही नोकरी लागत नाही आहे मी नोकरीसाठी म्हणजे जाते आहे पण तिथं गेलं की काही ना काही रिजेक्शन किंवा काही ना काही होतं आहे आणि मला ती नोकरीच लागत नाही तुम्ही सांगाल काही हो आहे ना कुंडली वगैरे सर्वच आहे अच्छा पण तुम्हाला काय वाटतं आहे त्याच्यावर काय होत असेल काय करायला पाहिजे मी अजून हो आणेन मी ग्रहशांती म्हणजे नक्की काय अच्छा ते राशीवर डिपेंड असते नाही अच्छा आणि नोकरीसाठी ते सांगतात मग का बुवा इथे आपण हे या जागी चुकत आहोत त्या त्या जागी चुकत आहोत असं पण माझं येणं जमत नाही कारण की तुम्ही राहता दुसरीइकडे तुम्ही जसं राहता कुठे जसं म्हणजे कोणत्या शहरात राहता हा आणि मी अमरावतीमध्ये राहते तर माझं तरं नागपूरला येणं होतंच नाही तुम्ही घरूनच अच्छा तुमच्या याच नंबरवर सेंड करायचे ना हा आणि मग तुम्ही मला हां त मग तुम्ही घ समजा कोणती पूजा वगैरे करायची असेल तर तुम्ही पूजा पण करतात का आणि तुम्ही त्याचे चार्जेस घेता मग कसे चार्जेस म्हणजे काय नुसार चार्जेस घेता तुम्ही अच्छा आणि ते आपल्या राशीवर डिपेंड राहतो ना तर अच्छा मग माझी राशीचं सिंह आहेत तर मग याच्यावर आता सध्या काय आहे मग जसं होते वगैरे हो का न ते कुंडली वगैरे बघितल्यानंतर आपल्यावरचं सगळं विघ्न वगैरे टळतात असंच ना अच्छा कोणा देवस्थित अच्छा अजून मग ते शनिवार वगैरेमध्ये उपवास करायचं नाही आणि मंदिरात जाऊन देवाची पूजा करा बस एवढच एवढं केल्यानी होऊन जाईल ना हां बरं तुमचा टाईम दिल्याबद्दल तुम्ही आम्हाला सांगितल्याबद्दल तुम्ही आम्हाला सांगितल्याबद्दल मी धन्यवाद तर तुम्हाला कुंडली पाठवेल आणि हा याच नंबरवर पाठवायची ना